मला सर्वाधिक गर्व हा पोवाड्याचा वा वाटतो कारण की ते राजाचा संस्कृतिक प्रमुक घटक आहे पोवाडा हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गायला जातो आता पण कुठे कुठे शिवाजी महाराजांचे नाटक असेल तर त्यामध्ये सुुद्धा पोवाडा हा गायला जातो पोवाड्यामध्येे शिवाजी महाराजांची गाथा ही गायन स्वरूपामध्येे बाहेर पड पड पडतात आणि आपल्या संस्कृतीमधील पोवाडा हा प्रमुख घटक आहे पोवाडा हा शिवाजी महाराजांच्या काळापासून गायले जातात आता पन शिवाजी महारा शिवाजी महाराजांवर पोवाडा हा कुठे कुठे गायला जातो